आपल्या सांस्कृतिक परंपरा साजऱ्या करण्यासाठी आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी मराठी भाषक सर्वात महत्वाचा भाषेचा वापर असा करतात की खरं तर चैत्र महिना म्हणजेच मराठी लोकांचा पहिला महिना म्हणजे प्रत्येक मराठी भाषकाला भाषिकाला आपले मराठी महिने हे माहीत असणं गरजेचं आहे आणि ते माहीत असतात तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे बारा महिने त्यानंतर प्रत्येक महिन्यात येणारे सण हे मराठीच नावाने माहीत असतात म्हणजे चैत्रामध्ये जो गुढीपाडवा येतो ज्या जेव्हापासून मराठी माणसांचे नवीन वर्ष सुरू होते त्यानंतर ज्येष्ठात येणारी वटपौर्णिमा असेल किंवा श्रावणात येणारी नागपंचमी रक्षाबंधन जन्माष्टमीसारखे सण असतील भाद्रपदात येणाऱ्या गणेशोत्सव असेल अश्विन म महिन्यात येणारे नवरात्र आणि दसऱ्यासारखे सण असतील कार्तिकमध्ये महिन्यात येणारी दिवाळी असेल पौष महिन्यात येणारी संक्रांत असेल तर माघात येणारी होळी असेल हे सर्व सण मराठी माणसाला माहीत असणे गरजेचे आहे आणि ते माहीत असतातही बऱ्याच अंशी अलीकडे मराठी भाषेचा वापर मराठी भाषकांनी अशा पद्धतीने सुरू केला आहे की ते आपल्या सणांची माहिती आपल्या मुलांना मराठीतूनच देऊ इच्छितात आणि त्यासाठी त्यांनी काही ब्लॉग सुरू केले आहेत त्यांनी काही यूट्यूब चॅनल्स सुरू केलेली आहेत ज्यामधून ते मराठी भाषेतून आपल्या मुलांना मराठी सणांची माहिती देतात मराठीतून एकमेकांना शुभेच्छा देतात कारण शुभेच्छादेखील आपण आपल्या भाषेतूनच देणे गरजेचे आहे कारण सण मराठी आहे तर शुभेच्छादेखील मराठीतून गेल्या पाहिजेत त्यानंतर अजून एक नवीन ट्रेंड आला आहे ज्यामध्ये पारंपरिक पोशाख म्हणजे प्रत्येक प परंपरेनुसार येणाऱ्या प्रत्येक सणाला त्या त्या परंपरेनुसार आपला जो पोशाख आहे तो पोशाख केला जाणे किंवा तो पारंपरिक पदार्थ त्या दिवशी जो बनतो तो केला जाणे तो एकमेकांना देणे किंवा त्या पदार्थांची विक्री करणे ऑनलाईन पद्धतीने किंवा दुकानामधून या सर्व गोष्टी मराठी भाषिकांनी सुरू केल्यामुळे आणि सर्वांनी कंपल्सरी एकमेकांशी मराठीतूनच बोलणे आणि त्यासाठी मराठी जनजागृतीसाठी काही मराठीतून रील्स बनवणे किंवा मराठीतूनच काही गोष्टींचा प्रसार प्रचार करणे हे मराठी भाषिकांनी सुरू केल्यामुळे त्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरा साजरा करण्यासाठी आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी मराठी भाषेचा वापर होतो